हां हॅलो हो हो काउन नाही अमरावतीमध्ये जर पाहायचं असेल तर तुम्हाला इथे ऐतिहासिक एक मंदिर आहे त्याला आंबट चोरखिडकी म्हणून काहीतरी मंदिराचं नाव आहे मी तुम्हाला प्रॉपर थोड्या वेळानी माहिती देऊ काढून सांगते त्या त्यानंतर इथे जे प्राचीन विद्यालय आहे ज्याला आपण वि एम बी कॉलेज म्हणतो ते इंग्रजाच्या काळातला आहे हां हां हां तर ते खूप प्राचीन आहे त्यामुळं तुम्ही ते पण पाहू शकता तिथल्या भिंती पाहू शकता त्याचबरोबर इथे माता खिडकीचं जे मंदिर आहे कृष्णाचं जुनं मंदिर आहे ते ति तिथे जाऊन तुम्ही तिथली माहिती घेऊ शकता त्याचबरोबर जर पाहायचं म्हंटलं तर इथे आठ दरवाजे आणि चार खिडक्या असं तटबंदी केलेली आहे अमरावतीच्या भोवती तर तुम्ही त्याचं बांधकाम पाहू शकता ते एक किल्ल्याचं रूप दिलेलं आहे त्याला त्याचबरोबर इथलं विद्यापीठ तुम्ही पाहू शकता आणि विद्यापीठाबरोबरच तुम्हाला इतर तपोवन तपोवनमध्ये तुम्हाला जे आधी कुष्ठरोग्यांसाठी जे बनवलेलं होतं तपोवन तिथे तुम्हाला विविध सुविधा त्यांनी कशा निर्माण केल्या आहेत त्या लोकांसाठी राहण्यासाठी तर त्यांचं वसतिगृह आहे तिथं त्यांनी जे काम केलेलं आहे जे आपल्या सतरंज्या बनवतात ते लोकं हातानी बनवतात तर त्या सतरंज्या तुम्ही तिथे पाहू शकतात असं विविध गोष्टी तुम्हाला अमरावतीमध्ये मिळू शकते मॅडम तुम्ही कुठून येत आहात हो तर तुम्ही जर ट्रेननी येत असाल तर बदनेरा ट्रेनवरून उतरल्यानंतर स्टेशनवर उतरल्यानंतर त्याला थोडं बाहेर गेल्यानंतर राज्यापेठला मोठे रेस्टॉरंट आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला रिसॉर्ट पण मिळेल तिथे आजूबाजू तर तिथे तुम्ही राहू शकता सेफली आहे त्याचबरोबर विद्यापीठात गेस्ट हाऊस म्हणून आहे तर तुम्ही इथे जर कोणाची परमिशन घेऊन आला तर तुम्हाला तिथे राहण्याची सोय होऊ शकते आणि इथला परिसर तुम्हाला एकदम निसर्ग सम्मुख आहे तर त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव घेता येईल इथं विद्यापीठाच्या निसर्गाचा आनंद घेता येईल आणि त्या खाण्यापिण्याचं जर तुम्ही म्हणत असाल तर खाण्यापिण्यासाठी तर अमरावती स्पेशल आहे इथला गिलावडा आहे इथला हां हां गिलावडा आणि त्याच्याचबरोबर आलूगोंडा तुम्हाला जेही गोष्टी तुम्हाला असं वाटत असेल की अमरावतीत स्पेशल आहे तर ते तुम्हाला इथे सगळं मिळू शकते

हो विकत घेऊ शकता आणि ते त्यांनी स्वतः बनवलेला आहे त्याच्यामुळं त्याची जी क्वालिटी आहे तर ती अतिशय उत्कृष्ट आहे ते जे मटेरियल त्याच्यासाठी वापरतात तर ते स्वतः धागा काढतात आणि ते विणून ते तुम्हाला ते देऊ शकतात तर मग तर त्याची थोडीशी प्राईस जास्त असेल परंतु ते हातानी बनवलेलं आहे तर ते टिकाऊ आहे त्याच्यामुळं तुम्हाला ते इझिली ते मिळू शकते आणि तिथे कपाटसुद्धा मिळतं लोखंडी कपाट वगैरे हे ज्या गोष्टी आहेत त्यांनंतर ज्या फर्निचरच्या गोष्टी आहेत हे ह्या पण गोष्टी तुम्हाला तिथे मिळू शकतात ते पण तुम्ही पाहू शकतात त्या फोनमध्ये हां हो हो बरोबर आहे बरोबर आहे तर छत्री तलाव आहे ते पण पाहू शकता तुम्ही एक अतिशय सुंदर असा परिसर आहे तो तलावाचा आणि तिथे जे राहाण्यास जिथे उभं राहतो तिथे छत्रीसारखं आकार केला आहे त्यामुळं त्याला तलावाला छत्री तलाव म्हणून असं नाव पडलं गेला आहे हां तुम्ही विद्यापीठात गेस्टहाउसला राहू शकता मॅडम तर आणखी काही हवं आहे का हो हो नक्की नक्की नक्की करा ठीक आहे ठेवते हां हां